तर नव्या रेसिपी शिकण्यासाठी बरेच कुकिंग शोज आणि यूट्यूब चॅनल्स उत्कृष्ट आहे तर पहिला आहे मास्टरशेफ जे एक टी वी शो आहे हा शो जगभरातील लोकप्रिय आहे आणि यात विविध देशातील उत्कृष्ट कुकिंग तंत्रे आणि रेसिपीज दाखवतात मग दुसरा आहे टेस्टी टेस्टी एक यूट्यूब चॅनल आहे टेस्टीवर शॉट्स आणि सोपं शॉट आणि म्हणजे शॉट्स असतात यूट्यूबचे त्यावर सोपे व्हिडिओ असतात ज्यात अनेक प्रकाराचे रेसिपीज आणि कुकिंग टिप्स दिलेले जातात मग आहे निशा मधुलिका चं यूट्यूब चॅनल हिंदी भाषेतील हा चॅनल भारतीय शाकाहारी रेसिपीसाठी प्रसिद्ध आहे आणि त्यावर सध्या भाषेत रेसिपी समजावून सा स म्हणजे अगदी साध्या आणि सोप्या भाषेत रेसिपी समजावून सांगतात जातात मग आहे बॉन ॲपिटेट करून यूट्यूब चॅनल तर या चॅनलावर व्यावसायिक शेफ विविध रेसिपीज आणि कुकिंग तंत्रे शिकवतात ज्यामुळे नवोदित कुक्साना खूप काही शिकायला मिळतं मग आहे आपले मराठी किचन या चॅनरावर खास मराठी पद्धतीचे स्वयंपाक करण्याचे रेसिपीज मिळतात आणि विविध प्रकाराची स्नॅक्स मिठाई आणि रोज जेवणाचे रेसिपीज येते इथे फा पाहायला मिळतं मग आहे श्वेतास किचन म्हणून एक श्वेता चं या चॅनलावर वेगळ्या वेगळ्या प्रकाराचे मराठी रेसिपी साधा सादर कर करतात आणि पारंपरिक आणि आधुनिक मराठी पदार्थाचे चव तुम्हाला इथे अनुभवाला येईल मग लास्ट आहे म्हणजे आपली मराठी किचन या चॅनलावर घरगुती मराठी रेसिपीज सोप्या दाखवतात आणि विविध प्रकारचे कोल्हापुरी मालवणी आणि विदर्भातील रेसिपीज इथे मिळतात आणि हे चॅनल पाहून खूप सोप्या

काय म्हणतात त्याला स्टेप्सने आम्ही फोल वगैरे व्यवस्थित केलं तर सगळं रेसिपीस मस्तपणेनी हे होतं